हा नमस्कार सर मी बिरासदार बोलतो सर हां सर बोला ना सर प्लीज ठीके सर चालेल काही हरकत नाही तुम्ही काय करा सविस्तर एक पोस्ट मास्टर साहेब धाराशिव याच्या नावाने एक लिखित पत्र द्या आणि त्यामध्ये असा उल्लेख करा की मी लक्ष्मी नगर येते राहात होतो आणि याच्यानंतर तुम्ही कुठे जाणार आहात आता पत्ता बदलून

हां हां मग त्या त्या पत्रामध्ये असं स्पष्ट उल्लेख करा पूर्वी कोठे राहात होतात आणि आता कुठे राहाणार आहात हां दोन्ही दोन्ही ॲड्रेसचा उल्लेख करून पोस्ट मास्टर साहेबांच्या नावाने पत्र देऊन टाका तुम्हाला तुमचे पत्र सुखरूप मिळतील काही काळजी करू नका हां भे भेटलं तरी चालेल नाही म्हणलं तुमच्या घरी येऊनसुद्धा माझ्याकडे दिलं तरी चालेल सर

ओके सर नक्की येलकम सर तुमचं हो बिलकुल सर कधीही स्वागत आहे तुमची काही अडचण असेल तर माझ्याशी डायरेक्ट तुम्ही संपर्क करू शकता सर ओके सर धन्यवाद